मी रनिंग करतानी माझं वेट जास्त झालेल म्हणून मी रोज सकाळी रनिंग करायला जातो आणि सायंकाळी पण रनिंग करायला जातो आणि मला पोलीस भर्ती द्यायची आहे त्याच्यासाठी पण मला लनिंग हे आवश्यक आहे म्हणून मला रनिंग करणे हे आवश्यक आहे आणि रनिंग केल्यामुळे मला खूप काही फायदे होते आणि मी जसं कबड्डी आणि क्रिकेट पण खेळतो त्याच्यात पण मला रनिंग हे खूप आवश्यक आहे आणि रनिंगमुळे श माझं शरीर खूप चांगलं असते आणि मला सकाळ संध्याकाळ रनिंग केल्यामुळे चांग चांगली स्फूर्ती येते आणि मला चांगलं जेवण पण लागते आणि रात्री झोप पण चांगली लागते